नमस्कार मी प्रवीण भारती बोलतो आहे मला एक आपल्या कंपनीकडून मेसेज प्राप्त झाला आहे की माझ्या मोबाईलचं बिल म्हणजे त्याच्यावर अमाऊंट दाखवत नाही म्हणजे किंमत किती बिल आलं हे दाखवत नाही तर ते बिल भरण्या सम संदर्भात मला मेसेज आलेला आहे तर मला असं मला कळेल का की बा माझं अमाऊंट किती किंवा माझं बिल रक्कम किती आहे आणि ती नेमकी कुठं भरायची आहे कारण त्या माझं मोबाईल कनेक म्हणजे आता मोबाईल आउटगोईंग बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मला ही बि सेवा तातडीनं चालू करायची आहे तर तुम्ही कृपया सांगा की बिल मी कुठं भरायचं आहे किंवा काय करायचं आहे त्याबद्दल मला माहिती द्या आणि अमाऊंट किती आहे ह्याच्याबद्दल पण मग माहिती द्या